स्वयंपाक जर करणे म्हंटलं तर मला असं वाटते की हा फक्त महिलांचाच हक्क नाही आहे किंवा महिलांचंच काम नाही आहे स्वयंपाक करणं जितकी जास्त म्हणजे कामं आजकाल स्त्रिया करतात तितकेच पुरुषांनासुद्धा करायला हवं कारण की जर आपण तसं म्हंटलं तर मग हॉस्टेलमध्ये लहान वयातच जे पुरुष वगैरे जातात शिकायसाठी तर तिथे ते एकतर मेसचे डब्बे लावतात व काही असतात ज्यांची इतकी परिस्थिती नसते की ते मेसचे डब्ब्यांसाठी पैसे देऊ शकतात तर मग ते स्वतः स्वयंपाक वगैरे बनवतात आणि स्वतःच स्वतःचं पोट भरतात तर मला असं वाटत नाही की काम अशी वाटून घेतलेले आहेत म्हणून स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये काण की हे जे काम आहेत आता समजा झाडून काढणं भांडे घासणं किंवा मग पोळ्या करणं तर हे काम फक्त महिलेंचेच आहे असं कुठे लिहिलेलं नसतं हे काम जर जितकेच पुरुषांनी जरी केले तर काहीच बिघडणार आहे म्हणजे एखाद एखाद्या माणसाचा जर मोठा हृदय असला आणि त्यानी जर मग त्याची बायकोची मदत केली घरचे काम कराय तर काहीच बिघडणार नाही उलट त्या स्त्रीसाठी चांगलं होईल म्हणजे की हो आपल्या पाठीशीही कोणीतरी आहे म्हणून आणि समोर जाऊन मग असेच संस्कार त्यांच्या लेकरांवरही पडतील ज्यानुसार म्हणजे त्यांचे जे लेकर आहेत ते मोठे होऊन लाइक मोठे होऊन नेहमी चांगल्याच विषयाबद्दल सोचतील की कोणत्याही कामामध्ये बाट नाही करतील जर तसं म्हंटलं तर की हे काम स्त्रियांचेच आहे हे काम पुरुषांचेच आहेत असं काही नाही आहे कारण की आजच्या या काळात सगळ्यांनाच जर आपणम्हंटलं तर समान हक भेटलेला आहे आणि हे फक्त म्हणायच्या गोष्टी नसून जर आपण हे स्वतः करून बघितले तर त्यात अजूनच जास्त चांगली गोष्ट आहे तर इतकंच